अकोला जिल्ह्यातील लोकांना सर्व समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या आहे बेरोजगारीची कारण की तरुण युवक युवती भरपूर बेरोजगार आहेत अकोला जिल्ह्यामध्येच भरपूर आहेत आणि अकोला जिल्ह्यामध्येच नाही ही पूर्ण भारतातीलच समस्या आहे बेरोजगारी दुसरी समस्या आहे आरोग्य आरोग्यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत ऑर्ग्यानिक खाणे पाहिजे त्यांना आणि कडधान्ये खाणे पाहिजे त्यांना सर्व आरोग्यामध्ये येते हे आणि आरोग्यामध्ये अजून पण दुसरे विषय आहेत प्रदूषण आहे खूप प्रदूषण होत आहे आपल्या ब म्हणजे एकाच जिल्ह्यात नाही पूर्ण इकडे प्रदूषण इतकं वाढत आहे फोर वीलर टू वीलर या गाड्यांशिवाय लोक चालतच नाहीत आजकाल पैदल कुणीच चालत नाही सायकल आता कमी दिसून राहिली म्हणून इतक्या समस्या आहेत आणि शिक्षणाची पण सगळ्यात मोठी समस्या आहे कारण काही गरीब लोक शिक्षण करू शकत नाहीत तर सरकारने शिक्षणाकरता इतक्या सोयीसवलती द्याव्या की पूर्ण शिक्षण पूर्ण शिक्षण हे फ्रीमध्ये द्यावं जसे संडास फ्रीमध्ये बांधून देतात तर आम्हाला संडास फ्रीमध्ये नको परंतु शिक्षण हे सर्व फ्रीमध्ये जर शिक्षण फ्रीमध्ये दिलं तो मुलगा बेरोजगार राहणार नाही त्याला कुठे तरी जॉब मिळेल तो काम करेल आणि आपली परिस्थिती सुधारेल म्हणून या नेत्यांनी नेत्याकडून आम्हाला इतकी अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला फ्री शिक्षण मिळून द्यावं सर्व गोष्टी प्रदूषण कमी करावं यासाठी काहीतरी प्रयत्न करावे आणि सर्वांना पौष्टिक आहार मिळावा शाळेमध्ये जेवण मिळते ते पौष्टिक आहार मिळावा यासाठी सर्व नेत्यांनी मिळून या गोष्टींचा सामना करायला पाहिजे